मराठी बोलण्यात अर्थ कळण्यासाठी आपल्याला अनेक युक्ती करावे लागतात हे कळण्यासाठी आपण अनेक चिन्ह योजलेले आहेत उदाहारणार्थ विरामचिन्हे अर्थबोधकचिन्हे तसेच अर्धविराम पूर्णविराम नंतर प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह स्पष्टीकरणचिन्ह संयोगचिन्ह कंस आता ऱ्हस्व दीर्घ पण हाच प्रकारे लेखनशुद्धीसाठी तो फार आवश्यक आहे आता प्राकृत संस्कृतमधून आलेली मराठी असल्यामुळे आपल्याला ऱ्हस्व दीर्घ यात फार बारकाईनं बघावं लागतं मराठीमध्ये आता काही इकार आणि उकार जे असतील ना ते कायम दीर्घच असतात म्हणजे आई माई काठी लोटी मी तू काळी गोरी आली गेली हळू खळी वरती जरी तळी असं नंतर मराठीमध्ये अकारण जे शब्दातील इकार आणि उकार दीर्घच असतात बरोबर म्हणजे खीळ बीळ रीत वीत मारीलं खाईलं जाऊनं येऊनं तसंच मराठीत जे अकारांतर जे शब्द असतात त्याच्या उपांत्य इकार आणि उकार ऱ्हस्व असतात विटा खिळा जिना बिळे फुले मुले मारितो हे सर्व ऱ्हस्व आहेत आता मराठीमध्ये अंत्य आणि उपांत्य यांच्यामध्ये इकार व उकार ऱ्हस्व असतात म्हणजे चिमटा चिमणी हिरवा पिकला चुल चुलता बिजले चिमुकला सुरकुती किरकोळ सामान्य रूप नेहमी दीर्घ असते कवीस बुद्धीस बुद्धीने युक्तीमुळे गुरूपासून गायीचा आता जोडाक्षर किंवा खणखणित अनुस्वार या पूर्वीची अक्षरे ऱ्हस्व असतात उदाहरणार्थ भिंत चिंच उं सुंठ भिल्ल शिस्त कुस्ती शिव हिव